भारतीय समाजात धर्माचे स्थान म्हटलं तर असं उच्च कमी असं पण लेखलं जातं आहे प्रत्येक धर्माचा प्रत्येक माणसाला असं स्वतःचा असा गर्व आहे प्रत्येकजण आपल्या धर्माचं पालन करत आहे म्हणजे ह्याच उदाहरणार्थ मराठी मराठा धर्म आहे तर त्याच धर्मानुसार पुढे चालायचं किवा हे मुस्लिम धर्मातील लोक त्यांच्या त्यांच्या धर्माला असे साथ देतात किंवा प्राधान्य देतात मग त्यामध्ये अशी एकता दिसून येत नाही आहे माणसांमध्ये प्रत्येकजण आपल्याच धर्माला तुच्छ लेखत म्हणजे उच्च लेखतं आहे आणि पुढे चालते प्रत्येकजण जे काही धर्म आहे त्या धर्मामध्ये ही गोष्ट अशीच केली जाते तशीच केली जाते असं प्रत्येकजण आपआपलं आहे ते मान्य करत पुढं जाताना दिसतं आहे तर असं पण समाजात घडतं आहे की एकमेकांच्या विरुद्ध उभे राहत आहेत धर्मावरून मुस्लिम धर्मीय म्हणा किंवा मराठी म्हणा प्रत्येक धर्मातल्या प्रथा रीती चाल सगळं असे एक लेख लिहिला आहे त्यानुसार प्रत्येकजण प्रत्येक लोक आपआपलं सांभाळताना दिसत आहेत आणि नागरिक म्हणून खूप वादावादी किंवा धर्मांतर हे भारतामध्ये होताना दिसतं आहे आता मराठी धर्मामध्ये त्यांच्या त्यांच्या धर्मातली एकता दिसून येते परत मुस्लिमांमध्ये सुध्दा त्यांच्याच धर्मातील एकता दिसून येते असं काही नागरिकांनी बदल केला पाहिजे की हां बाबा त्या पण धर्मातले लोकांचा सण म्हणजे आपला सण आहे असे दोन्ही सण एकत्र करून पुढे गेलं पाहिजे हे नागरिक म्हणून एक बदल केला पाहिजे तरच मग एकता यामध्ये दिसून येईल नाहीतर धर्मांतर हे खूपच वाढत जाताना दिसतं आहे आता मराठी धर्मामध्ये दिवाळी हा सण मोठ्यानं केला जातो तर हिंदू धर्म मुस्लिम धर्मामध्ये ईद साजरी केली जाते तर एकमेकांमध्ये अशी जवळीकता नाही आहे किंवा हा आपलेपणा जाणवत नाही प्रत्येक माणूस हा माणूसच आहे फक्त तो धर्माच्या नावावरून वेगवेगळा होताना दिसतो आहे आपल्याला की तू या धर्माचा आहेस मी या धर्माचा आहे मग या या धर्मांवरून पुढे जाऊन खरं प्रॉब्लेम्स होतात किंवा धर्माच्या विरुद्ध लग्न वगैरे केलं की ते सुद्धा काही गोष्टी फेस करावे लागतात पण प्रत्येक व्यक्ती ही माणूसच आहे सेम आहे फक्त या धर्म या नावाने या प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं केलेलं भारतामध्ये दिसून येतं आहे आणि धर्माचे पैलू म्हणले तर काही पैलू असे पण आहेत जे छान प्रकारे साजरी केले जातात आता ईद म्हणा मुस्लिमांमध्ये ही खूप छान पद्धतीनं ते साजरे करतात एकमेकांना सपोर्ट करतात एकमेकांच्या घरी जाणं येणं हे सगळं काही होत असतं म्हणजे त्यांची एकता त्यांनी जपून ठेवली आहे त्यांच त्यांचे देव धर्म म्हणजे नमाज पढणे वगैरे हे सगळं ते सगळे जपताना दिसतात तसंच ह्या विरुद्ध पण आहे की मराठ्यांमध्ये सुद्धा तसंच येतं देवळामध्ये जाणे पूजा अर्चा करणे हे सगळं त्यांच्या धर्मात जे होत नाही ते या धर्मामध्ये मांडलं जातं म्हणून काय त्यांच्या धर्माला वाईट ठरवावं असं सुद्धा नाही आहे प्रत्येकजण आपला धर्म हा आपल्या आपल्या रितीनी किंवा आपल्या परिस्थितीने सगळे सणवार साजरे करताना दिसतात धर्माचे पैलू खूप छानसुद्धा आहे त्यामध्ये की प्रत्येक गोष्टीचा आनंदसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं मराठ्यांचे लोक म्हणा किवा मुस्लिम तोक लोक म्हणा किवा प्रत्येक दुसऱ्या जातीची लोकसुद्धा आपआपले चालीरितीने घेत असतात आणि धर्म आहे म्हणून सण पण आहेत सणवार हे वेगवेगळे वेगवेगळे आपल्याला बघता येतात धर्म वगैरे नसते तर हे प्रथा चाली किंवा हे जे उत्सव आहे दिवाळी ईद हे कळालंच नसतं ही ईद वेगळी आहे का तर ती मुस्लिम धर्म आहे ते ईद करतात मराठ्यांचा धर्म आहे ते दिवाळी साजरी करतात हा फरक असा दिसून येतो त्यामुळं धर्मांमुळे हे सणसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होऊन ह्यासाठी घरातली फॅमिली नातेवाईक सर्व काही एकत्र येऊन हे हा उत्सव खूप मोठमोठ्यानं बन साजरे करताना आपल्याला दिसत आहे मात्र ह्या धर्मांवरून सुद्धा काही शिक्षणात अडचणीसुद्धा येऊ शकतात आरक्षणाचे आत्ता जे सध्या जे चाललेलं आहेत वादविवाद ते आरक्षणावरूनच चाललेले आहेत का तर ह्या जातीचे आहेत त्या जातीचे आहेत म्हणून तर हे धर्मावरून वाईट पण ह्या गोष्टी फेस कराव्या लागतात पण चांगल्या गोष्टीसुद्धा ह्यात आहेत फक्त एकोपा असला पाहिजे जो नागरिकांनी स्वतःहून पुढं होऊन केलं पाहिजे दुसऱ्या तो पण व्यक्ती एक माणूसच आहे आणि आपणसुद्धा एक माणूसच आहे आपलं रक्तसुद्धा एकच आहे ही गोष्ट मान्य करून जर पुढं गेलो तर एकता राहण्यासाठी हा एक उपाय महत्वाचा आणि पूर्णतः सक्सेस होऊ शकतो आहे